मी प्रत्यक्षात एकदा धूमकेतू बघितला होता आणि ग्रहण तर अगदी सात आठवेळा नक्कीच बघितलं असेल तर धूमकेतू बघताना ना जाम भारी वाटतं कारण असं त्याला तुटता तारा असं म्हणलं जात ना तर मी जेव्हा लहान होते तेव्हा मी असं ऐकायची की ता तुटता तारा तुटता तारा तेव्हा मला भीती वाटायची मला वाटायचं की काहीतरी खरंच आकाशातून पडतं आहे की काय बाबा खाली आता पण तसं काही नसतं म्हणजे कधी कधी पडतोसुद्धा धूमकेतू पृथ्वीवर पण जेव्हा मी पाहिला तेव्हा तो पडला नाही माझं नशीब आणि तो तर ते असे एक अंधश्रद्धा आहे की तुटता ताऱ्याकडे बघून एखादी इच्छा मागायची मनातली तर ती पूर्ण होते आणि मी लहान होते त्यामुळे मी काय फार विचार केला नाही त्याच्याबद्दल आणि मी तुटता तारा जेव्हा मी बघितला ना तेव्हा माझे अगदी डोळे चमकलेले बघून ते की किती सुंदर आहे हे आणि मी पण अशी माझ्या मनातली इच्छा मागितली डोळे बंद करून आणि मी डोळे उघडले तोपर्यंत तो तारा गेलेला सो मजा आलेली मला पहिल्यांदा धुमकेतू बघणं आणि धुमकेतू बघणं ही एक रेअर गोष्ट आहे आपण रोजच नाही आपल्याला धुमकेतू दिसू शकत त्यामुळे अगदी पहाटे तीन वाजता उठून ज्या दिवशी धुमकेतूचा वर्षाव होणार आहे असं जेव्हा भाकीत केलं जातं तेव्हा अगदी पहाटे तीन वाजता उठून गच्चीवर जाऊन दु अगदी पांघरूण वगैरे घेऊन बसायचा धुमकेतू बघायचा तो खूप छान अनुभव असतो आणि ग्रहण तर ग्रहणाबद्दल तर आपल्याला विज्ञानाच्या पुस्तकात शिकवायचे मग तेव्हा काहीतरी असं एकदम भयानक वाटायचं कारण ग्रहणाच्या वेळेला पाळायचे खूप नियम वगैरे काय काय सांगितले असतात बाहेर जायचं नाही खायचं नाही काय नाही पण जसंजसं आपण पुढे विज्ञान शिकत तसं तसं आपल्याला कळतं की सगळेच नियम काय पाळायचे नसतात त्यामुळे ग्रहणकालात मी खाल्लेलंसुद्धा आहे काय झालं नाही मला आणि ग्रहण बघताना पण एक मजा येते कंकणाकृती सूर्यग्रहण जे असतं त्याच्यामध्ये सूर्याचा सूर्य असा बांगडीसारखा दिसतो तर बघायला खूप मजा येते ते आणि ते फार दिसत नाही सतत त्यामुळे ते जेव्हा दिसतं आणि ते आपल्याला बघायला मिळालं की एकदम असं भाग्य उजळल्यासारखं वाटायला लागतं काहीतरी वेगळं झाल्यासारखं त्यामुळे ग्रहण बघायला मजा येते आणि चंद्रग्रहणसुद्धा बघायला मजा येते मग ते खगोल असेल सूर्यग्रहणासारखं असेल कसं किंवा पूर्ण असेल किंवा अर्धं असेल तरीही ते बघायला मजा येते आणि त्यात आकर्षक असं काय वाटतं तर ते असं रोज नाही बघायला मिळत ना आपल्याला आणि ज्या गोष्टी आपल्याला अगदी यूज टू नाही आहे तर का कॉमन नाही आहे त्याच्याबद्दल आपल्याला एक आकर्षण मानव जात म्हणून असतंच पण ते सोडून आपल्यापासून इतक्या लांब असणाऱ्या कुठल्या तरी गोष्टी आपल्या पृथ्वीची सावली पडून किंवा सूर्याची सावली पडून त्याच्यावरती इतका प्रभाव पडतो आणि तो आपण इथे खाली उभा राहून बघू शकतो आहे हे बघ हे ही कल्पनाच खूप आकर्षक आहे असं मला वाटतं त्यामुळे ते खूप छान वाटतं बघायला